हॅलो हा कृष्णा हॉटेल मी आत्ता थोड्या वेळापूर्वी फोन केला होता मी एक ऑर्डर दिली होती तुम्हाला ऑर्डर होती मार्गारेटा पिझ्झा व्हेज चीज पिझा आणि व्हेज पनीर चीज पिझा हो हे मिडियम साईजमध्ये मागवले होते आणि याच्यामध्ये आजा मला अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत सो होऊ शकतील का हो हो ठीक आहे मग एक बटर बटर साधा डोसा टाकटायचं त्याच्यामध्ये हो एक मैसूर साधा डोसा एक फ्रँकी डोसा हो हो हे सगळं एक एक आणि सँडविचमध्ये पहाडी ग्रील सँडविच पाहिजे

आणि वेज ग्रिल सॅन्डविज हवे एक हो आणि तुमच्याकडे कोल्ड ड्रिंक्समध्ये काय आहे हां दोन दोन थम्सअप सांगा दोन लिटरचे हो आणि चॅट्समध्ये चॅटमध्ये मला पाणीपुरी हवी आहे हो हो साधारण सहा पाणीपुरी आणि रगडापुरी हवी आहे तीन हो नेहमीच्या पत्त्यावर हो चारकोपमध्ये सेक्टर आठवर गीतांजली बिल्डिंग हो सहाशे दोन नंबर साधारण किती वेळ लागेल तीस मिनटात येऊन जाईल ना नक्की आणि सोबत तुमची एक मेनू कार्ड पण पाठवा कारण माझ्याकडे आहे ते थोडंसं जुनं आहे हो आणि मला गुगल पे करायचं आहे कॅश नाही आहे सो तुमचा गुगल पेचा मला कोड फक्त पाठवून द्या स्कॅन करण्यासाठी ओके ओके थँक यू थँक्यू